आं नमस्कार नमस्कार कुठून बोलताय बरं बरं बरं बरं कुणा आठवा वर्गात आहे का बरं बरं बरं आमचा इकडं सेमीइंग्लिश आहे बरं हो हो हो हो बरं बरं सेमीइंग्लिश आहे आमच्याकडे तुम्ही या आणि काय आधी कुठल्या ग शाळेमध्ये होती मुलगी बरं बरं बरं बरं आता आमचं कसं आहे इथं डे बोर्डिंग आहे आणि रेग्युलरही आहे डे बोर्डिंगला तुम्हाला कसं आहे इथंच तसं जेवणाचं वगैरे सर्व आहे इथं दोन्ही टॅमचं जेवण मिळेल सकाळची ना जेवण आणि दुपारला नाश्ता वगैरे फळ वगैरे तर त्याचा चाळीस हजार रुपये होईल वार्षिक कोर्स आहे आणि त्यामध्ये ग तुम्ही कुण्या गावचे हा बरं इथं आमचं पाचूरला आमच्या गाड्या वगैरे चालूच राहतात बशेस याचे स्कुलच्या तर त्याला ते पकडून चाळीस हजार रुपये कोर्स आहे त्याचा वर्ष वर्षाला हा बससहित त्यामध्ये बसचं पण आलं आणि तुमचं जेवणाचं आलं आणि शिक्षण आलं जेवण नसलं तर काय राहील की तुम्हाला स्वतः ते आमचा एक शेड्युल आहे जेवणाचा आणि चार्ट आहे त्या चार्ट देण्यात येईल तुम्हाला आणि त्या चार्टनुसार तुम्हाला ते डबे उघडावं लागेल आं पुस्तकं तर तुम्हाला स्वतःच आणावं लागेल आम्ही ते देणार आहो लिस्ट ते पुस्तकं तुम्हाला स्वतःच आणावं लागेल नाही शाळेमध्ये भेटते मग इ शाळेमधून देऊ आम्ही मग ते तुमचं कोस्ट वाढेल ना ते तुमचं हां नाही हा सर्वांसाठी सारखा आहे ना हो कसं आहे आपलं विद्यार्थी सर्व सारखेच आला तर सर्वांना सारखाच रेट येईल ना हां तुम्हाला तेवढं आम्ही देऊ शकतो तुम्हाला किस्त प्रमाणे देऊ शकतो तुम्हाला दोन तीन टर्ममध्ये हां तुम्ही आधी फिफ्टी पर्सेंट भरा ना आणि नंतर दोन टप्पे करा हां हो मम् आणि शाळेने दिलेला जो ड्रेस आहे तो एक आम्ही शॉप आहे त्या शॉपमधून सर्वांना तिथून घेतात कारण तिथं सर्वांना सांगण्यानुसार ते कमी रेट आहे बाहेर घेसाल तर जास्त आहे तुम्ही बाहेर आधी चौकशी करा आणि तिथं आम्ही ठरलं तिथं जा तिथं लम्पसम त्यांना दिल्यामुळे ते ड्रेसचे रेटही सुद्धा कमी आहे तर ड्रेस तुम्हाला घ्यावा लागेल दोन ड्रेस लागेल त्यांना नाही शाळेचे कुणी नाही आहे शाळेची कुणी काय शाळेचे तुम्हाला जेवण आहे परत तुम्हाला काय शिक्षण दिल्यानंतर आत ट्युशन पण आहे थोडा तर मधल्या वेळेमध्ये हां आणि खेळ आहे भरपूर आहे इथं तुम्ही या एकवेळ आमच्या कॉलेजला या हा शाळेला या व्हिजिट द्या आणि बघा आमचं शिक्षण आमचे भरपूर आता मॅट्रिकला कमीत कमी दहा पोरं मेरीटमध्ये आलेले आहेत हां या तुम्ही आणि आल्यानंतर सविस्तर बोलू आपण हा मुलीला मुलीला मुलीला घेऊन या मुलीची तर परीक्षा होईल तोंडी परीक्षा तिला विचारला जातील प्रश्न वगैरे आणि त्यावर ती पास झाल्यानंतर आमच्या इकडे ॲडमिशन होईल आं या तुम्ही